मासेमारी करताना काफी प्रकारच्या तंत्रे वापरता येतात जसे हाताने गोळा करणे जाळी मारणे कोन मारणे सापडे भाला या तंत्राचा वापर करता येतो तंत्रामध्ये ट्रोलिंग जिंगिंग तळाशी मासेमारी या सगळ्या गोष्टीचा समावेश त्यामध्ये होतो जाळी मारणे म्हणजे कसं जाळे फेकले जाते जोडलेल्या वजनामुळे ते माशावर बुडते जाळे आत काढले जाते तेव्हा क्लॅम्प माशांची भोवती जाळे शील करते तसं त्याचप्रकारे जसं ट्रोलिंग तळाशी मासेमारी रनिंग रिंग हे सगळे अलग अलग प्रकारचे मासे मारता येते त्याच्यामध्ये मासेमारीच्या प्रमुख तंत्रापैकी तळाचा ट्रॉलिंग हा विनाशकारी आहे मासेमारी तंत्रात हाताने गोळा करणे भाला मासेमारी ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश यामध्ये होतो ट्रोलिंग म्हणजे असं आहे की चालत्या बोटीच्या मागे पाण्यामधून आमिष किंवा आमिष काढले जाते हे आमिष मासे चावण्यास आकर्षित करण्यासाठी डिझाईन्स केलेला आहे आता तळाशी मासेमारी आणि रनिंग रिंग रनिंग रिंग रनिंग रिंग असा आहे की खूप जास्त प्रभाव असलेल्या भागात मासेमारी करताना रनिंग रिंग हा उप उपा उपाय केला जातो आणि तळाशी मासेमारी म्हणजे असं आहे की आम्ही समुद्राच्या तळाशी सोडलं जाते किंवा तळापासून थोडीशी उच्च उचलली जाते कसं आहे त्यानंतर तयारी हां ठीक आहे मासेमारी जाण्यापूर्वी तुम्ही कशी तयारी करतात तर तयारी तर या सगळ्या जसं ट्रोलिंग झाला तसे मासेमारी झाली या सगळ्या गोष्टीचा तयारी तर आम्ही लोकं करतोच करतो तरी तिथे आणि नदीमध्ये दररोज किती वेळ घालता त्या नदी वेळमध्ये कमसेकम आम्हाला एक घंटा ते दहा तास असा कधीकधी वेळ लागतो आता गोड पाणी खारं पाणी या सगळ्या गोष्टीचा फरक पडतो जसं गोड पाणीमध्ये तुम्हाला एक घंटे ते आठ घंटे असा समावेश तिथं लागतो पकडण्यामध्ये मासेमारी आणि अगर गो खारं पाणी या खाऱ्या पाणीमध्ये पण आम्हाला मासे कधीक लवकर भेटून जातो तरी पण तुम्ही दोन तीन तासाच्या हा समय लागतोच लागतो कधी कधी आठ घंटे पण लागतो कधी दहा घंटे पण लागतो